जर पाच डेट्सबद्दल म्हटलं गेलं तर सर्वात पहिली डेट येते तर ती पाच चार दोन हजार पाच येते कारण की या दिवशी मी सर्वात माझ्या घरी सगळ्यात पहिली कार घेतली होती त्यानंतर मग नऊ दहा दोन हजार सोळा येते या दिवशी आम्ही स्वतःचं घर घेतलं होतं माझ्या स्वतःच्या पैशानी त्यानंतर मग नऊ आठ दोन हजार सतरा येते या दिवशी पूर्ण परिवारासह आम्ही दुबईला फिरायला गेलो होतो जी की खूपच जास्त यादगार एक दिवस आहे म्हणून तसंच आठ चार दोन हजारअठरा ही एक दिवस येतो ज्यादिवशी आम्ही आमचा आम्ही माझा बर्थ डे गोव्याला साजरा केला होता पूर्ण परिवारासह तर ही एक खूप जास्त यादगार गोष्ट आहे ही मला खूप जास्त आठवते आणि तसंच मग पाच चार दोन हजार वीस कारण की या दिवशी मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता ज्यामुळे आता माझा व्यवसाय खूप जास्त सुरळीत आहे आणि ज्यामुळे माझी पेहचान बनलेली आहे